मला आवडणारा एक सब्जेक्ट आहे आपल्या घरामधे लावून घराच्या आवारात ज्याला आपण आंगण म्हणतो त्याच्यात लावणारी जे झाडं राहतात ते झाडं लावणे आणि त्याची निगा ठेवणे झाडाची काळजी घेणे लहान झाडाला मोठे बनवणे आणि त्याच्यापासून होणारे फायदे इतर लोकांना सांगणे आणि त्यांना पण ते झाड लावण्यासाठी प्रवृत्त करणे एक झाड जर जगवलं तर आपल्याला बऱ्याच वर्षापर्यंत त्याच्यापासून मिळणारा ऑक्सिजन राहते ते चांगलं आणि शुद्ध प्रकारचं ऑक्सिजन